होय मला मासिकं वाचायला अतिशय आवडतं विशेषतः मी शाळेत असताना लोकप्रभा साप्ताहिक सकाळ ही मासिकं वाचत असे या मासिकांकडून मला अत्यंत मोलाचं असे माहिती मिळत असे ज्ञान मिळत असे मग ते टुरिजम असेल किंवा ते आत्मचिंतन असेल किंवा ते स्वतःविषयी लिहिलेलं असेल प्रवास वर्णन असेल तीच गोष्ट मी माझ्या मुलांनाही माझ्या मुलींनाही आवड निर्माण केली त्यासाठी माझी बायको माझी पत्नी किंवा मी स्वतः मुलांना त्याचं वाचन करून दाखवत असे लोकप्रभा आणि साप्ताहिक सकाळ ही माझी त्या काळात आवडती मासिकं होती त्यानंतर तारुण्य वर्गात तरुणपणामध्ये मी आवाज वाचत असे किंवा ज्याच्यामध्ये चित्र भरपूर आहेत असे विनोदी मासिकं वाचत असे त्यातील लेखही मला विनोदी आवडत असत आणि त्याशिवाय मी अतिशय आवाज हे अतिशय आवडतं मासिक होतं माझं त्याशिवाय त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे आता या उत्तर आयुष्यामध्ये मी माझ्या आ आवडीनवडी माझ्या आपोआपच बदलल्या गेलेल्या आहेत त्यामुळे प्रसादचा अंक वा वापरतो जुने अंक वाचायला मला आवडतात त्याशिवाय मला आवडणाऱ्या मासिकांमध्ये म्हणजे